हां गीता टेलरलाच फोन लागलाय ना हा मी बॅरिस्टर नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग या कॉलेजमधून बोलत आहे माझं आमचं जरा हे कपडे म्हणजे कपडे तुमच्याकडून हे केलेलं होते ड्रेस ठेवलेलं होतात आम ते जरा सैल होत आहेत त्यामुळे जरा मला अल्टर करायची आहे हो हो तसेच आहे हो मीच अल्टर करून देशील हो हां हां आम्ही मग माझं कॉलेज सोट सुटल्यावर किंवा मला स कॉलेजला सुट्टी असल्यावर मी येते प्लमपण जरा लवकर दे आमचं प्रोग्रॅम आता म्हणजे कार्यक्रम आमचे आताच आठ तारीखला आहे लगभग आज ती सहा तारीख म्हणजे उद्या मला उद्या मी येऊन जात आहे देशाला नाही जरा हां चालेल आणि तुमच्याकडचे म्हणजे डिझाईन आणि कसे काय आहेत डिझाईन म्हणजे पटन कसे काय आहे डिझाईन म्हणजे ब्ला ब्लाऊज बी शिवायचे असले ड्रेस शिवायचं असले म्हणजे कसे आहेत जरा मला फोटो आणि टाकू शकता का हो मला राजस्थानी हो राजस्थानी लोक करायचं होता त्यासाठी कसं काय मटेरियल कुठून आणायचं हे फक्त जरा सांगा तुमच्याकडे मटेरियल उपलब्ध असेल ना मला ते घागरा घागराच टायप हवाय आणि ओढणी ओढणी पण ज्या घागऱ्याला जॉईन केलेली हवी हां आणि तो ब्लाऊज आणि ब्लाऊज ब्लाऊज म्हणजे फुलं हात असावा कॉटन कॉटन नको फुल हाताचा हवा हां हो हां आ आ हां हां नाही अजून काय नव्हतं थँक्यू उद्या मी येते संध्याकाळी जरा ते अल्टर ते माप जरासं हे केलं आहे लूजच आहे ड्रेस हां आणि ते घागऱ्याचं पण उद्या माप देते मग हां चालेल चालेल ओके थँक्यू